आमच्या आजूबाजूला पर्यटकांसाठी राहायसाठी राहण्याची व्यवस्था केलेली आहे जसे आजूबाजूला एका शेतामध्ये छान बंगला बांधलेला आहे तिथे छोट्या छोट्या रूमा काढलेल्या आहेत त्या रुमांमध्ये पर्यटकांसाठी सोय करून देऊ शकतो राहण्याची आणि केळझरलासुद्धा बुद्ध विहारामध्ये राहण्याची व्यवस्था केलेली आहे आणि आमच्या गावामध्ये धर्मशाळा आहे तिथे पण आलेले पर्यटक हे राहू शकतात आणि बाजूला एका खेड्यामध्ये सुद्धा एक राहण्याची व्यवस्था केलेली आहे तिथेसुद्धा पर्यटनस्थळ राहू शकतात